मी बोट कंपनीचे हेडफोन घेतले होते ब्ल्यू टूथ वायरलेस तर ते हेडफोन चांगले निघाले त्याची कॉलेटी चांगली आहे त्याचा आवाज चांगला आहे कानाला पण चांगले फिट बसतात म्हणजे ट्रॅवलिंगमध्ये पडतसुद्धा नाही त्याचा स साऊंड पण क्लियर येतो बॅटरी बॅकअप पण चांगला आहे दोन तीन दिवस पुरते बॅटरी बॅकअप आणि लाईटवेट आहे दिसायला चांगला आहे आणि कानाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही स्मूथ आहे तर ते हेडफोन बोट कंपनीचे चांगले आहेत